हॅलो हॅलो हां तुम्ही जयअंबे कम्प्युटर रिपेर शॉपमधून बोलताय हां मला इन्क्वायरी करायची होती माझा जो लॅपटॉप आहे त्याची स्क्रीन स्क्रीन तुटली आहे स्क्रीन तुटली आहे डिस्प्ले पण खराब झाला आहे वाटतं मला त्याचं रिपेअर करायचा होता एच पीचा क लॅपटॉप आहे

तर तुमच्या इकडे ते कसं करतात प्रोसेस कशी असते त्याची रिपेर करायची पाच हजार जरा जास्त होत आहे तुम्ही ओरिजनल ओरिजनल लावतात की डुप्लिकेट घेऊन लावतात स्क्रीन म्हणजे त्याच कंपनीचं वापरतात ना ओरिजनल दुसऱ्या कंपनीचं नाही घेत ना अच्छा मग त्याचा फी स्ट्रक्चर तुम्ही सांगू शकाल का आता म्हणजे तुम्ही काय आता सांगू नाही शकत बघावं लागेल आता तर मी घरी नाही आहे मग कम्प्युटर लॅपटॉप तर घरी आहे मी बाहेर आली आहे कामाने तर मला तरी एक दोन दिवस लागेल वापस यायला तुम्ही चालू असणार काय तेव्हा अच्छा ठीक आहे पण थोडी प्राईज निगोश निगोशिएशन नाही करू शकत का हां हां ठीक आहे आणि काय हे दुसरं डॅमेज काय असू शकत आहे का आतमध्ये डिस्प्ले गेला आहे तर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर माझा जो इंटरनल डेटा किंवा जे आहे कंप्युटरमुळे ते तर नाही जाणार ना डिलीट नाही उडून नाही जाणार ना आणि ज्यांना बॅकअप नसेल ते जाऊ शकतं का ठीक आहे मग मी बघते तुम्ही संडेला नसणार ना मग मी सोमवारी यायला बघते दु संध्याकाळी संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतं चार वाजेपर्यंत हां ठीक आहे मग मी बघते ओके थँक्यू